आपल्या देशात जेव्हा खेळाबाबत बोलले जाते तेव्हा केवळ आणि केवळ क्रिकेटचीच चर्चा होत असते आजही अनेक लोकांना क्रिकेट फुटबॉल आणि हॉकी ह्याशिवाय आणखी कुठल्याही खेळाची हवी तेवढी माहिती नाही काही खेळांचे तर कदाचित नावही त्यांनी कधी ऐकलेले नसते मग ते खेळ आपले स्वतःचेच असले तरी पण ह्याच्या तुलनेत अनेक असे खेळ आहेत जे नेहमी पडद्याआडच असतात आजच्या खेळाची आपल्याला नावेही माहीत नाहीत अशी काही आंतरराष्ट्रीय खेळ भारताने जगाला दिले दिले आहे बुद्धिबळ बुद्धिबळ हा खेळाचा जल्मदेखील भारतात झाला आहे बुद्धिबळ हा खेळ जवळपास पंधराशे वर्ष जुना आहे तसेच म्हटलं तर पोलो पोलो ज्याला श्रीमंतांचा खेळ मानलं जाते हा खेळ देखील भारतानेच जगाला दिला आहे आणि कॅरेम उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत प्रत्येकाच्या घरी दुपारी काही मंडळी जमायचे आणि सर्व मिळून ह्या कॅरमची मजा लुटायचे कॅरम हा खेळदेखील भारतानेच जगाला दिला

तसेच म्हटलं तर कब्बडी कब्बडी हा खेळ शाळेत असताना सर्वानीच खेळला असेल आज तर ह्या खेळाने एक आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण केली आहे महाराष्ट्र पंजाब आणि तेलंगणा ह्या राज्यात देखील हा प्रमुख खेळ आहे बॅडमिंटन बॅडमिंटल हा खेळ जगभरात प्रसिद्ध झाला आहे ह्या खेळाने भारताला सायना नेहवाल प्रकाश पादुकोन अर्पना पोपट पुलेला गोपीचंद पी व्ही सिंधूसारखे खेळाडू दि दिले ज्यांनी जागतिक स्तरावर भारताचीच मान उंचावली